नमस्कार सर सर मी जळगाव वरून जगदीश भोमाटे बोलत आहे सर सर मी तुमच्या कॉलेजचं खूप नाव ऐकलेलं आहे गांधी कॉलेज म्हणून मित्रपरिवाराकडून खूप माहिती ऐकलेली आहे सर हां सर तर मला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवी होती सर तर सर मला विषयांविषयी आणि हॉस्टेल वगैरे फी वगैरे यांविषयी थोडीफार माहिती मिळू शकते का सर आता थोडक्यात माहिती पाहिजे होती सर फी वगैरे काय असू शकते तुमच्या कॉलेजची हां सांगा सर अच्छा अच्छा अच्छा हां सर हां ऐकत आहे सर बोला अच्छा अच्छा हां सर विषय वी विषयांविषयी मला सर आन आणखी जाणून घ्यायचं होतं सर आणखी बाकी काय व्यवस्था असेल ना सर स्पोर्ट्स स्पोर्ट्स वगैरे तुमच्या कॉलेजमध्ये हां सर स्पोर्ट्सचा इच्छुक आहे सर मी खेळण्याचा खेळ खेळ वगैरे हे मला फार आवडतात सर आणि तुमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्सला स्पोर्ट्सला खूप प्रकारे जास्त प्रमाणात आवाहन दिले जाते सर हे ऐकलं होतं मी मित्रपरिवारांकडून हां सर आणखी थोडीफार माहिती मिळू शकते का सर हां आ सर अच्छा अच्छा हां सर ठीक आहे सर मी विचार करेन सर तुम्हाला क कळवणार मी हा ठीक आहे धन्यवाद सर